कशी आहेस नेहा आणि बाळ काय म्हणतं आहे अरे वा बाळाच्या नावाने बँकेत खातं उघडायचं आहे छानच की गं पण त्याच्यासाठी आधी बाळाच्या जन्माची नोंदणी केली आहेत ना महानगरपालिकेमध्ये जन्मदाखला मिळतो बाळाच्या जन्माचा तो आधी घ्यायला लागतो त्याच्यासाठी महानगरपालिकेच्या कार्यालयात जा त्या बाळाच्या जन्माचा दाखला आधी घ्या कारण बँकेत त्याच्या नावाने खातं उघडायचं ना तर हा दाखला असणं अगदी आवश्यक असतं आणि ही पुढची सगळी बँकेत खातं उघडतानाची गुंतागुंत टाळायची असेल ना तर तो बाळाचा जन्म अधिकृतपणे नोंदवला गेला आहे हे त्या दाखल्यावरूनच सिद्ध होतं ना त्याच्यासाठीही तो दाखला आवश्यक आहे तो घेतलात की परत पडताळणीसाठी एकदा ऑनलाईन पण तपासून बघ हं आणि काहीही अडचण तुम्हाला याच्यामध्ये आली ना तं मला केव्हाही विचार केव्हाही सांग मी अगदी तुला काय लागेल ती मदत करीन आपण महानगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन हे काम अगदी सहज करू शकतो